अरे हलो चप्पलवाले काय तुम्ही ही चप्पल मला दिली तुमी तर म्हणत होते ही चप्पल चांगल्या कंपनीची आहे चांगली मजबूत आहे चांगल्या पद्धतीची आहे हे तर लगेच म्हणजे दोन दिवसांतच तुटली दोन दिवसातच फाटली गेली आणि तिचं जे पालीश आहे जे पॉलिश पण चाललं निघून गेलं आणि अशा दर्जाच्या तुम्ही अशा कंपनीच्या का वापरताहो चपला आणि आम्हाला म्हणजे गरीब गिऱ्हाईकाला तुम्ही म्हणजे तुम्ही फसवताय हे ठीक नाही ना चांगल्या पद्धतीचं च चपला द्या ना आम्हाला